मराठी भाषा ही महाराष्ट्राची ओळख आहे तिचे योगदान अत्यंत मोठे आहे तिच्याद्वारे अनेक सांस्कृतिक सामाजिक आणि साहित्यिक समृद्धीचे प्रदर्शन होते मराठी भाषेने महाराष्ट्राच्या संस्कृतीला आकार दिलाय तिच्या म मराठी भाषेमध्ये अनेक लोककता पारंपारिक गाणे आणि धार्मिक विधी मराठी भाषेतच व्यक्त होतात मराठीत अनेक प्राचीन आणि आधुनिक साहित्यकृती आ आहे ज्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे प्रतिबिंब दाखवतात मराठी भाषेमध्ये विविध साहित्य आणि कला प्रदर्शित झाल्या आहे की ज्या ज्या मरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडून आणतात मराठी बा मराठी भाषा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे तिच्याद्वारे अनेक क्षेत्रामध्ये योगदान दिले जाते मरा मराठी भाषेचा वापर महाराष्ट्रातील लोकं संवाद साधन्यासाठी आणि संबंध अधिक दृढ करण्यासाठी वापरतात